हॅलो कोण बोलत आहे अच्छा मी ॲ ओके ते मी हे म्हणत होते तुम्हाला की तुमचं का कशाबद्दल कॉल केला होता तुम्ही बघा टुरिस्ट स्पॉटमध्ये जर बघितलं तर चिंतामणी गणपती मंदिर आहे टिपेश्वर वाइल्ड लायफ सेन्चुरी आहे किनवत वाईल्ड लायफ रिजर्व आहे पेनगंगा वाइल्ड लायफ सेन्चुरी आहे लोवर पस दम डॅम आहे तिथे महादेव टेम्पलसुद्धा आहे पोस्टल ग्राउंड आहे चिंतामणी बाजार कॉम्प्लेक्स आपण तिकडेसुद्धा म्हणजे फिरू शकतो जर जर काही घ्यायचं असलंच तर इतकेच स्पॉट्स आहे मी आम्ही तुम्हाला इकडूनच आम्ही टुरिस्ट गाईड आहे मी इकडे एजंट आहे तर आमच्याच कॉन्टॅक्टमध्ये पुष्कळ सारे इकडचे जाणारे टुरिस्ट हो हो हो ते पण ते पण येतं तिकडे त्यासाठी पण आमची एक वेगळी आमच्याकडे गाडी आहे जर तुम्हाला लागत असेल तर बुकिंग करा तसं आम्ही बुक करून ठेवूया तुम्ही जेव्हा पण याल तुम्हाला गाडी घ्यायला येईल पिकप करेल आणि तुम्हाला सगळी स्पॉट बरोबर फिरवेल आणि बरोबर तुम्हाला हॉटेलवर तुमची सोडून देईल ड्रॉप करून देईल तर तिथे तुम्ही करू शकता तसं मला कळवा यवतमाळला तुम्ही म्हणजे फिरायसाठी येत आहे की कोणी या इथे असते म्हणून तुम्ही येत आहे अच्छा म्हणजे तुम्ही त्यांच्याच घरी राहणार आहे आणि फिरणार आहे असं काही का अच्छा ठीक आहे ना तसं मला कळवा ठीक आहे ओक्के थँक्यू